एकोणीस मे दोन हजारमध्ये माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं सात ऑक्टोंबरला दोन हजार पाचमध्ये माझी एंगेजमेंट झाली होती अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार बाराला माझ्या पप्पांचा बर्थडे सेलिब्रेट होतो आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार चौदाला मला बाळ झालं होतं बारा जून दोन हजार वीसला मी फर्स्ट टाईम एरोप्लेननी प्रवास केला होता